अकोला जिल्ह्यामध्ये पारंपरिक पदार्थ खूप फेमस आहेत जसे की कांदेपोहे हे अकोल्याची स्पेशॅलिटी आहे आणि ते आपल्याला गांधी रोडवर खाऊगल्लीमध्ये सहजच उपलब्ध होते आणि अकोल्यामध्ये गांधी रोडच्या आतमधे थोडंसं गेलं की मोहम्मद अली रोड आहे तिथे आपल्याला नॉनव्हेजचे सर्व पदार्थ खायला मिळतात आणि तिथे मांडेसुद्धा मिळतात आणि पुरणपोळी पण ही खूप फेमस आहे इथे ही पण आपल्याला कुठल्याही रेस्ट्राँट मध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि सगळ्यात मेन जे आहे अकोला जिल्ह्यामधे लोकप्रिय आहे ते म्हणजे रोडगे की आणि बिट्टया ह्या गोष्टी खूप फेमस आहे तिथे हे आपण आपल्याला एखाद्या होटेलमध्ये जाऊन स्पेशल ऑर्डर दिली तर आपल्याला सहजच उपलब्ध होऊन जाते असे हे पदार्थ आहेत यामधे हे जे आहे जिल्ह्याची संस्कृती आणि इतिहासाचे असे दर्शन आपल्याला या खाद्यसंस्कृतीमध्ये घडून येते